संगमनेर एच पी गॅस सिलेंडर एजन्सीशी संपर्क साधला गेला आहे का ठीक आहे तर मी तुमच्याशी यासाठी संपर्क साधला होता की आम्ही या महिन्यामध्येे बाहेर खूप कार्यक्रम असल्यामुळे आणि काही कालावधीसाठी आम्ही सहलीसाठी बाहेर जाणार आहोत त्यामुळे या महिन्यात आम्ही घरी जेवण न करता बरेचदा जेवण बाहेरच करणर आहोत त्यामुळे आम्ही आरक्षित केलेली या महिन्याची गॅसची सिलेंडरची गरज नाही तर यासाठी आम्हाला आम्ही आरक्षित केलेली सिलेंडर रद्द करायची आहे त्यासाठी माझा आरक्षण संदर्भ क्रमांक आहे एक दोन तीन चार तुम्ही कृपया हा सिलेंडर आरक्षित सिलेंडर रद्द करू शकता का ठीक आहे माझा आरक्षित केलेला सिलेंडर रद्द झाला आहे का ठीक आहे